शेगावबद्दल खूप ऐकून होते तसं मी फार देवधर्म करणारी नाही आहे कारण आपल्या इथे देवधर्म म्हणजे काही वेळेला लुबाडणं अस्वच्छता हे खूप जाणवतं त्यामुळे घरातल्या देवाला नमस्कार केला की सगळ्या देवाला पोचतो हे लहानपणापासून संस्कार होते पण शेगावबद्दल जेव्हा ऐकलं तेव्हा ठरवलं की एकदा स्वतः शेगाव बघून यावं म्हणून शेगावला गेलो होतो रेल्वेने तर तिथली न् जी काय व्यवस्था होती ती इतकी सुरेख होती की खरंच कौतुक वाटलं की महाराष्ट्रामध्ये असं जे एक सुंदर देवस्थान आहे की जास् ज्याचा जास्त बोलबाला जास्त डामडौल नाही देव म्हणजे काय तर देव म्हणजे अपार श्रद्धा जिथे असावीजिथे सात्विकता असावी असं ठिकाण म्हणजे शेगाव आम्ही तिथे गेलो आणि त्यांचं भक्तनिवास खूप सुरेख होतं तिथले जे सगळे सेवेकरी आहेत ते स्वच्छ नीटनेटके कपड्यातले कुठंही अख्ख्या त्या शे शेगावच्या संस्थानामध्ये कुठेही आम्हाला मोठमोठ्यांदा बोलणं किंवा सिनेमातल्या चालीवरती आरत्या म्हणणं असं जे दांभिकपणा आजकाल खूप ठिकाणी बघायला मिळतो देवस्थानाला तसा शेगावला कुठेही नव्हता तिथल्या भक्तनिवासामध्ये आम्हाला रहायचीही सोय झाली आणि त्यांच्याच बसने आम्हाला जाणंयेणंही करता आलं त्यांनी आम्हाला इथला सगळा परिसर शांतपणाने दाखवला आणि खरं जर अशी देवस्थानं जी जिथे आपले नकळत हात जोडले जातील त्यात कुठलेही रांगेसाठी तिकीट व्हि आय पी तिकीट अशी पद्धत नाही आणि ती जी आमची सहल होती ती इतकी अविस्मरणीय झाली की आम्ही अगदी एक दोन दिवसच जाऊन बघून यायचं असं ठरवलं होतं पण खरंच वाटलं की इथं जर आपण अजून चार पाच दिवस राहिलं असतो तर इथली पहाटेची काकड आरती नंतरची आरती तिथला सात्विक सात्विकता त्यांच्या पोथीमध्ये जसं लिहिलेलं आहे तसं कुठलंही कर्मकांड न होता तिथल्या सेवेकऱ्यांचीही कुठलीही अपेक्षा नसते मितभाषी असतात सगळे आणि ती आमची शेगावची सहल खरंच खूप छान झाली तिथे आपण स्वयंसेवा करायच्या उद्देशानेही आम्ही गेलो होतो तशी यथाशक्ती आम्ही केलीही तिथे त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये आपण मदत करू शकतो किंवा तिथे झाडलोट करायला आपण मदत करू शकतो तशी स्वयंसेवा आम्हाला करता आली